हॅलो सर मी जस्ट ऑनलाईन शॉपिंग करत होतो तर स्मार्ट टी व्ही घ्यायचा एक विचार होता माझ्या मनात आणि मद जस्ट चेक करत होतो तर एक माझ्या बजेटमध्ये बसणारा सुंदर स्मार्ट टी व्ही होता म्हणजे फीचर्स वेगळे त्याचे खूप मॉडर्न असे खूप चांगले होते तर मी तो बुक करायचा विचार केला आहे ॲन दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्याकडे अजून काही म्हणजे फीचर असेल तर ते मला सांगा तुमच्या असेल अजून काय असेल तर आणि मेन म्हणजे तुमचे बे पेमेंटची पे पेमेंट तुमचं कसं करायचं म्हणजे ऑनलाईन करायचं आहे की ट्रान्सपोर्टिंग इकडे डिलेवरी झाल्यावर की त्यावेळी करायचे कॅशमध्ये ते मेथडला सांगून ठेवा आणि दुसरं म्हणजे स्मार्ट टी वी माझ्या घरी रत्नागिरीपर्यंत कसा इकडे पोहोचेल ते जर आम्हाला पाहिजे होतं कारण का म्हणजे मी तिकडे येऊ शकत नाही तर तुम्हीच तिकडून मला ट्रान्सफर करा इकडे आणि कसं कधी म्हणजे डेट कोणता वार तुम्ही तिकडून पाठवणार आहात इकडे कधी पोहोचणार आहे ते सांगून ठेवा म्हणजे मी तसं इकडून पिकअप करू शकतो आणि अजून काही तुमच्या मी नंबर वगैरे आणि माझं नाव आणि माझा ॲड्रेस वगैरे तुम्हाला टेक्स्ट करू शकतो आणि व्हॉट्सअपवरून आणि दुसरं म्हणजे तो जो स्मार्ट टी व्ही आहे तो किती दिवसात मला इकडे मिळेल कारण का मला लवकरात लवकर तो माझ्या घरी आणायचा आहे त्यासाठी तुम्ही जरा लवकर काही म्हणजे असे दोन तीन दिवसामध्ये पाठवू शकलात तर बरं होईल आणि दुसरं म्हणजे ते पेमेंटचं जरा बघा कारण का तुम्हाला ॲडव्हान्स जर द्यायचं असेल तर मी तुम्हाला आले होते पैसे तुम्हाला ॲडव्हान्स करू शकतो जी पेद्वारे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला नंतर कॅ कॅशद्वारे इकडे आल्यावर आले होते पैसे कॅश देऊ शकतो आणि काही तुमच्याकडे ऑफर जर चालू असतील तर त्याही बघा जरा कारण का तो खूप चांगला आहे मला टी वी आवडला तो फीचर्स वगैरे खूप चांगले आहेत मग ऑफरमध्ये मला बरं पडेल तो आणि त्याचे अजून काय फीचर्स ते जरा त्याचे रिसिप्ट वगैरे मला सांगा किंवा मला फोटो टाकलात तरी चालेल आणि अजून काही त्याच्यामध्ये ॲडव्हान्स फीचर्सचा काही वर्चचा मॉडेल वगैरे जो असेल तर तोही मला दाखवा मी ट्राय करेन चालेल